हॅलो वाहन नोंदणी विभाग का मी अजयकुमार भीमराव पाटील सातारा इथून बोलतो आहे मी मागच्या आठवड्यात ॲक्टिवा गाडी एम एच अकरा चोवीस पंचवीस ही खरेदी केलेली आहे परंतु त्याची नोंदणी कशी करायची या विषयी मला आपल्या विभागाकडून माहिती हवी आहे मग त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचं आहे का प्रत्यक्ष तिथं येऊन अर्ज करावं लागेल प्रत्यक्ष वाहन जे खरेदी केलेलं आहे जे माझी ॲक्टिवा स्कूटर मी खरेदी केलेली ती नोंदणीच्या दिवशी आणणं आवश्यक आहे का किंवा किती फी लागते या संदर्भातली माहिती मला आपणाकडून हवी आहे तरी ती तुम्ही मला देऊ शकाल का